हा शोरूमला लागला आहे का हां ॲक्च सर मी चैतना सावन बोलती आहे तर मला ना ॲक्च्युली एक गाडी पर्चेस करायची होती तर त्याबद्दल त्या त्याची माहिती घेण्यासाठी मी तुम्हाला कॉल केलेला तर ॲक्च्युली मला माझ्या फॅमिलीला गिफ्ट करायची आहे कारू गिफ्ट करायची आहे तर मला तुम्ही सांगू शकता का काय म्हणजे सध्या लेटेस्ट मॉडेल वगैरे काय आहे किंवा मी काय म्हणजे मला सुटेबल काय होईल ते कारण मला फॅमिलीसाठी वगैरे म्हणजे माझे बाबा वगैरे पण चालवणार थोडी सेफ्टीवाईज चांगली वगैरे आणि हां चांगली पाहिजे आम्ही ब बजेटचा तसा काही इश्यू नाही आहे सर पण मला फक्त म्हणजे मला कळलं असतं की कशा कशा प्राईजेस आहेत तर मी तुम्हाला मग सांगू शकले असते की मला अमूक अमूक याच्यात हवी आहे वगैरे म्हणजे कोणत्या कोणत्या अवेलेबल म्हणजे तुमच्याकडे काय काय ओके नाही आम्हाला फाईव्ह सीटरच हवी आहे मोठी नको आहे अच्छा म्हणजे मला सेफ्टी वाईज चांगली कोणती असेल ह अच्छा ओके ओके अछा अच्छा आणि सर म्हणजे हे मला म्हणजे कलर वाईज कलर त्यांचे ठरलेलेच कलर आहेत की तुम्ही कस्टमाइज करून देता कंपनीकडनं म्हणजे जे मागे असं माग अच्छा आणि सर त्याचं ते काय ते पेट्रोल डिझिल वगैरे काय म्हणजे कसं असणार ओके ओके सर आणि माझं म्हणजे मला आत्ता जर घ्यायची तुमच्याकडनंच परचेस करायची असेल तर मला तुमच्या शोरूमला व्हिजिट करून नंतर ती घेऊन सांग हां आणि तुम्ही पेमेंट ऑप्शन कसं थो अच्छा लोनची प्रॉसिजर कशी असं हॅलो व्हाट्सॲप नंबर हो हाच आहे सर